मला खरंतर शास्त्रीय संगीतामध्ये रस आहे म्हणजे मी शास्त्रीय संगीत शिकते त्यामुळे मला गायला जर ऑप्शन दिला तर सुगम संगीत मी गाऊ शकते पण जास्त करून मला शास्त्रीय संगीत गायलाच आवडतं आणि आम्ही असं करतो की आमच्या क्लासमध्ये आम्हाला थोडं पुशअप करण्यासाठी आम्हाला थोडी सवय व्हावी शास्त्रीय संगीत गाण्याची म्हणून आमच्या ज्या गुरु आहेत त्या आम्हाला असे छोट्या छोटे छोटे आम्ही प्रोग्रॅम करतो पंधरा ते वीस मिनटाचे किंवा एक मॅक्झिमम अर्धा तासाचे एक राग घेतो आणि आम्ही अर्धा तास त्याचं गायन करतो आणि मग ते जे प आमचे कार्यक्रम असतात ते आमचे कुठेही असतात म्हणजे एखाद्या देवळात असतात किंवा एखाद्या ज्यांना आवड आहे शास्त्रीय संगीच्यात संगीताची त्यांच्या घरी पण असतात काही उत्सव असतात त्याच्यामध्ये असतात किंवा एखाद्या गच्चीवर पण असतात कधीकधी घराच्या तर तर अशा प्रकारचे जे कार्यक्रम असतात छोटे मोठे की जिथे खूप कमी लोकं असतात पण ते दर्दी असतात त्यातले की त्यांच्यासमोर गाणं हीच एक पर्वणी असते किंवा आपल्याला आप आपण काय चुकतो आहे आपण अजून कुठपर्यंत जायला पाहिजे आपण अजून काय आपल्या गाण्यामध्ये सुधारणा केली पाहिजे हे आपल्याला त्यांचे ते जे दाद देतात आपल्याला त्याच्यातनं कळतं आणि खूप छोटंसं आपल्यातनं काही चांगलं गायलं गेलं आपल्या गळ्यातून एखादी छान तान गेली तर ते तिथे आपल्याला लगेच समोरच्या समोर दाद मिळत असते आणि कमी प्रेक्षक असले तरी पण तिथे मजा येते गायला कारण शास्त्रीय संगीताचा एक माहोल असतो तो माहोल तिथे तयार होतो आणि तिथे विचार करून गायला लागतं म्हणजे सुगम संगीतामध्ये तुम्ही ते बसवलेलं असतं गाणं पण शास्त्रीय संगीतामध्ये तुम्ही काही रागाचं चलन तुम्हाला माहिती असतं पण ते तुम्ही काही थोडंफार प्रयत्न तयारी केलेली असते पण ॲक्चुली तुम्ही जेव्हा तिथे गायला बसता तेव्हा तिथे तुम्हाला न अचानक काहीही वेगळं सुचू शकतं त्यामुळे ती एक वेगळं क्रिएटिव गाणं असतं ते म्हणून असे जे गावामध्ये छोटे छोटे प्रोग्राम होतात शास्त्रीय संगीताच्या ज्या बैठका होतात असं आपण म्हणू तिथे गायला मला आवडतं